शिवाजी महाराज ज्यावेळेस शिवाजी महाराजावर थोर संकट आलेले होते शत्रुनी त्यांच्यावर हमला केलेला होता अशा वेळेस त्यांला स्वप्नात देवीनं दृष्टांत दिला आणि तुळजाभवानीने महाराजांला दृष्टांत देऊन सांगितले की तुझ्या सगळं तुझ्यावर आलेले संकट सगळं हे होईल तुझा विजय होईल म्हणून तुळजाभवानी मातेने महाराजांला तलवार दिली आणि ज्यावेळेस महाराज जागे झाले त्यावेळेस त्यांला अक्षरशः तलवार तिथं समोर दिसली त्यांला म्हणजे देवीवर पहिल्यापासूनच श्रद्धा होती त्यांला त्याच्या अनुभवती प्रचिती आली त्यावेळेस आणि महाराजांनी त्यावेळेस आई तुळजाभवानीचे आभार मानले आनि शत्रूवर विजय व मिळवला आणि याच्यामुळे आपले साडेतीन पिठ पिठापैकी तुळजाभवानी मंदिर आपल्या महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथे आहे आणि त्यापासून महाराज शिवाजी महाराजांचा एक प्रवेशद्वारसुद्धा तिथं मंदिरात आहे आणि प्रवेशद्वार आहे आणि महाराज दरवाजाने येत जात होते येत जात होते